हॅलो मॅडम मी महिमा बोलते तर मॅम तुमच्याकडे मला थोडं साड्यांबद्दल थोडी माहिती हवी होती साड्या किंवा ड्रेसेसबद्दल कारण की आत्ता दिवाळी आहे ना तर दिवाळीनिमित्त आमच्याकडे इथे कामाला म्हणजे आमच्या इथं आमच्या घरी ज्या आहेत ना हाऊस कीप हाऊस कामाला त्या लेडीज आहेत तर त्यांना मला साड्या पण प्रोव्हाइड करायच्या होत्या साड्या गिफ्ट पण करायच्या होत्या आणि आमचे जे रिलेटिव आहेत त्यांना कुर्त्यास काही द्यायच्या होत्या तर

साड्या ज्या आहेत ना मला मॅडम जसं आता बनारसी सिल्कमध्ये येतात ना त्या टाइपमध्ये काही पाहिजेत साड्या म्हणजे अशी एक अर्धा अर्धा डजन हवे आहे बनारसी सिल्कमध्ये अर्धा डजन आणि पर पैठनीमध्ये येवला पैठणी आहे ना त्यामध्ये मला सहा साड्या म्हणजे अर्धा डजन हवे आणि अजून आता आपण नॉर्मली नाही का घरी यूज करतो नुसतं ओन्ली सिल्क साडी नाही का त्यामध्ये पण मला एक अर्धा डजन सहा साड्या पाहिजे होत्या ओके पैठणीमध्ये मग कोणते येईल मॅडम येवला पैठणीच्या व्यतिरिक्त कोणत्या पैठणी आहेत अच्छा ओके ओके ओके तर म्हणजे पैठणीचे का आहेत म्हणजे एका साडीचे काय रेट आहेत तुमच्याकडे ओके आणि बनारसी सिल्क अच्छा आणि सिल्क साडीची मॅम नऊशेपासून स्टार्ट आहे अच्छा आणि कुर्तीज आणि लॅगिन्सचे काय रेट आहे आपल्याकडे मॅम ओके अच्छा तर मला हे बनारसी सिल्क साडी आहेत ना त्या मला सहा हवे आहेत तर यामध्ये ती मला डिस्काउंट पडेल नाही का आता एक हजा एक हजार एक सा सॉरी एका साडीला तुम्ही एक हजार म्हणता

ओके अच्छा नाही घरपोच हवी ठीक आहे मी माझा ॲड्रेस नोटडाउनच करून घ्या पार्वती नगर रामेश्वरी रोड ॲट अकोला चालेल तुम्ही मला स्कॅनर पाठवून द्या मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करते ओके थँक्यू